आम्ही गॅस एजन्सी गॅस गॅस एजन्सीच म्हणा लागेन गॅस एजन्सीसाठी हे करत आहे आम्ही बाहेरगावी राहतो बाहेरगावी म्हणजे न मुलींना शिकवण्यासाठी बाहेरगावी आल्या आहे तर आम्हाला शिलेंडरची म्हणजे सोय पाहिजे गॅस सिलेंडरची सोय पाहिजे तर गॅस सिलेंडर तिथे मिळेल का म्हणजे न आम्हाला गॅसचं बुकिंग करायची आहे आम्ही वर्धा वर्धेला राहते मासाडा मासाडा ही आमची कॉलनी हे आहे वार्ड आहे तर तिथे आम्हाला गॅस सिलेंडर पाहि पाहिजे होतो